हॅलो महि ममता मॅम बोलत आहे का

हो मी इव्हेंट प्लॅन करते मॅम हो होऊ शकते मॅम आमच्याकडे इव्हेंट होऊ शकतं कारणकी आमच्याकडे मोठासाच हॉल आहे आणि इव्हण लॉण पण आहे तर तुम्हाला जे सुटेबल होईल ते तुम्ही हॉल किंवा लॉन बुक करू शकतं आणि काही आमच्याकडे म्हणजे न इवेंट असं प्लॅन करण्यासाठी आम्हाला आमच्याकडे चीयर्स पण आहे अरेंज केलेल्या आणि तुम्हाला जर इव्हण लागत असेल कुलर वगैरे सोसा तर ते पण आहे फॅसिलिटी आणि स्टेज पण आहे बनवलेला हो

इवेंटचंच आहे चामी चार्जेस मिनिमम चाळीस हजार हॉलचे आणि आमची लॉनचे ते थोडंफार जास्त येतात कारण की त्यामध्ये लॉनला गार्डनिंग वगैरे आहे लायटिंग वगैरे आहे आणि इव्हण स्पिकर पण आहे आम्ही देतो साऊंड पण आमच्याकडूनच आहे तर याचे जे रेट चार्जेस जे आता आमचे की नाही साठ आहेत साठ हजार हो होऊ शकतं अरेंज पण मला एक सांगा की तुम्ही हॉलमध्ये करणार आहे की तुम्हाला लॉन्स हवे आहेत

ओके ठीक आहे चालेल तर तुम्ही एक काम करा याचा जो पेमेंट वगैरे आहे तो तुम्ही कशा क् कसं करणार आहे म्हणजे ऑनलाईन करणार आहे की कॅश पेमेंट

ठीक आहे चालेल बाकी रिमेनिंग अमाऊंट मग नंतर द्याल चालेल तुम्हाला उद्याला किती सहाला वीस् सॉरी वीस तारखेला सहाला सायंकाळचे ठीक आहे मी अरेंज करून देते मॅम ओके वेलकम मॅम